आमच्या रत्नागिरीत टोटल पाच ते सहा रुग्णालयात आहेत त्यापैकी एक सिविल हॉस्पिटल जे गव्हर्मेंट कॉल हॉस्पिटल आहे आणि बाकीचे आहेत ते प्रायवेट हॉस्पिटल आहेत दोघांमध्ये फरक एवढाच आहे की बाकीच्या हॉस्पिटल्समध्ये आणि गव्हर्मेंट हॉस्पिटल्समध्ये असलेली गर्दी या प्रमाणात खूप खूप प्रमाणात गर्दी असते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये दुसरं गोष्ट प्रायवेट हॉस्पिटल्समध्ये टोटल बघायला गेलं तर पं दहा ते पंधरा डॉ स्पेशल डॉक्स्ट डॉक्टर आहेत जे स्पेशल्स अवयवांवर स्पे त्यांची स्पेशालिटी आहे प्र वेगवेगळ्या आवयवांवर जसं की न्यूरोसर्जन हार्टचं हार्टचं डॉक्टर पोटाचा डॉक्टर ब्रेनचा डॉक्टर असलेल्या वेगवेगळे असे डॉक्टर आहेत वरतून त्यांच्याकडे असलेली मेडी नर्सिंग स्टाफ ही पण खूप जास्त प्रमाणात आहे तिथे असलेले सहाय्य करणारे ॲम ॲम्ब्युलन्सची सेवा असलेली ॲम्ब्युलन्सची सेवा वगैरे ही खाऊ कृप खूप जास्त प्रमाणात आहेत तसं टोटल बघायला गेलं तर प्रत्येक प्रायवेट हॉस्पिटलमध्ये दोन ते तीन ॲम्ब्युलन्स व पंधरा ते वीस नर्सेस त्या हॉस्पिटलमध्ये व प पंधरा ते वीस स्पेशल डॉक्टर एक ते दोन असलेले मेन डॉक्टर आहेत तिथे तसंच बघायला गेलं तर गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्याच प्रमाणामध्ये ब कार्य एम्प्लॉईज आहेत तिथे की पंधरा ते वीस डॉक्टर तसंच वीस पंधरा ते वीस नर्सेस आणि दोन ते तीन ॲम्ब्युलन्स सेवा असले अस ॲम्ब्युलन्स सेवा पण अस डी फरक एवढाच आहे की गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गर असलेली गर्दी व त्या गर्दीला म्हणजे त्या पेशंट्स खूप साऱ्या पेशंट्सला कशाप्रकारे हँडल केलं जातं कशा प्रकारे त्यांना ट्रीटमेंट दिली जाते ही गव्हर्मेंट आणि प्रायवेटमध्ये खूप फरक आहे प्रायवेट डॉक्टर किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल हे खूप चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देतात त्याचप्रमाणे भले तिकडची फी खूप जास्त प्रमाण प्रमाणात आहे पण प्रायव्हेट हॉस्पिटल खूप चांगली ट्रीटमेंट देतात गवर्मेंट हॉस्पिटलमध्ये कमी पैशामध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत पण तिकडची असलेली ट्रीटमेंट तिकडची असलेली वागणूक ही पेशंटला खूप अफेक्ट करते त्यामुळे माझ्याप्रमाणे तरी प्रायव्हेट हॉस्पिटल हे खूप चांगल्या प्रकारे सोयीसुविधा वगैरे देतात गव्हर्मेंट्सकडे ही सोयीसुविधा आहे पण त्या व्यवस्थित हँडल केल्या जात नाहीत त्यांना व व्यवस्थित प्रकारे ठेवलं जात नाहीत त्या मशिनरीज किंवा ज्या काही टेक्नॉलॉजी वापरतं त्या सगळ्या गोष्टी नेहमी नेहमीच्या नेहमी कधीही गेलं तरी तर बंदच असतात किंवा त्यांचं काही ना काही काम असतं त्या गव्हर्मेंटकडे जेवढा कमी पैशात होतं तेवढा प्रायव्हेटमध्ये नाही होत पण सुविधा ह्या सगळ्या प्रायवेटमध्ये मिळतात दुसरी प्रायवेटचे प्रायव्हेटचे डॉक्टर ज्या प्रकारे ट्रीट करतात पेशंट्सला ते खूप चांगल्या प्रकारे ट्रीट करतात व त्या ह्याने व्यवस्थित सुशिक्षित असलेले डॉक्टर असल्यामुळे तिकडचं ट्रीटमेंटही चांगली होते व पेशंटलाही काही अडचण येत नाही दुसरी गोष्ट गव्हर्मेंटची की गव्हर्मेंटच्या सोयीसुविधा जरी कमी असल्या तरी त्या कमी पैशात होतात सगळ्या गोष्टी पण तिकडे असलेली राह व तिकडे असलेलं वातावरण हे खूप पेशंटला मानसिक रोगी बनवतं त्यामुळे खूप वाईट अवस्था आहे आपल्या गव्हर्मेंट हॉस्पिटलची त्याच प्रमाणे बघायला गेलं तर नाही जे आपले प्रायव्हेट कॉलेज आहेत त्यांची फीज खूप जास्त असल्यामुळे शक्यतो खूप सारे लोक गव्हर्मेंट हॉस्पिटल प्रेफर करतात पण ती गोष्ट गव्हर्मेंटने जर सुधारली की मशनरीज टेक्नॉलॉजीच्या बाबतीत किंवा माणसांना कसा ट्रीट करायच्या बाबतीत ह्या बाबतीत जर सुधारणा झाली तर गव्हर्मेंट हॉस्पिटल खूप मोठ्याने मोठ्या प्रमाणात मदत करेल आपल्या लोकांना रत्नागिरीत तसे टोटल पाच हॉस्पिटल आहेत त्यापैकी एक सिविल हॉस्पिटल आणि बाकी सगळे पटवर्धन अजून आपलं अशा प्रकारे दोन तीन प्रायवेट हॉस्पिटल प सुद्धा आहेत